आज या ठिकाणी भारतीय मुलांना म्हणा किंवा महाराष्ट्रातील मुलांना मराठी भाषा शिकवणे हे महत महत्त्वाचे असून काळाची गरज आहे कारण महाराष महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे जेवढे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये कुठेही गेला तर मराठीचा हा पुरेपूर वापर केला जातो त्यानंतर धंद्यात म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रात म्हणा किंवा इन्स्टिट्यूट म्हणा कुठेही हा मराठीचा वापर सर्रास होत आहे आताचे जे सरकार आहे ते सरकार आपल्याला सांगत आहे की इंजिनिअरिंग आणि मेडिकल पुढील शै शिक्षण जे आहे नवीन शैक्षनिक धोरणानुसार हे मराठीचा उत्तर लेखनाची भाषा ठेवणार आहे त्यामुळे मला वाटतं आजच्या स्थितीत जे काही आपल्या महाराष्ट्रातील मुले असतील त्यांना मराठी शिकवणे हे महत्त्वाचे आहे आणि काळाची गरज आहे धन्यवाद